निवडणुकीच्या वेळेला बऱ्याचदा आपण बघतो की वोटिंग ज्या वोटिंग ज्या आहेत त्या पैसे देऊन खरेदी केली जातात वोट्स किंवा पैशाचा कसा वापर केला जातो आजच्या काळामध्ये तर हे सगळं थांबलं पाहिजे कुठे ना कुठेतरी कारण भ्रष्टाचार आपला भारतामध्ये खूप वाढत चाललेला आहे आणि वोटिंग ए निवडणुकीच्या आधी सांगतात की आम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही हे करू ते करू पण निवडून आल्यानंतर ह्या लोकांचं वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळतं ही लोक डिफरंट झालेले असतात एकदम नंतर काहीच करत नाही हे लोक निवडून आल्यानंतर